वेगवेगळ्या हवामानात धावताना शरीराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते तिथे गरम हवामानामध्ये धावताना भरपूर पाणी प्यावे शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून धावण्याच्या आधी दरम्याननंतर भरपूर पाणी घ्या हलके व हवेशीर कपडे परिधान करणे धाव धावण्याची वेळ निवडणे त्याच्यानंतर ऊर्जायुक्त पेय घेणे त्याच्यानंतर थंड हवामानात धावताना शरीर गरम ठेवण्यासाठी पण गरम वेगवेगळे श शरीर गरम ठेवण्यासाठी पण गरम होतात एकतर काढावा असे कपडे निवडा त्याच्यानंतर हात पाय झाकणे हात मोजे कानटोपी वापरावी त्याच्यामध्ये त्याच्यानंतर श्वास घेण्याची काळजी थंड हवेमुळे घशाला त्रास होऊ होऊ शकतो नाकातून श्वास घेणे फायदेशीर ठरते पावसाळ्यामध्ये धावताना जलरोधक वस्त्रे परिधान करावी जसं की रेनकोट लाईट वॉटरप्रूफ जॅकेट वापरावा त्यामध्ये चांगली पकड असलेले बूट वापरावेत पाणी भरलेले रस्ते टाळा